हॅलो हां मी प्रांजली राठोड बोलते आहे हां मला कार बुक करायची आहे कार हं कार बुक करायची आहे हं सर आम्हाला यवतमाळ ते पुणे यासाठी कार हवी आहे कारमधे साधारण ते आठ ते नऊ लोक असतील हं त्यानुसार आम्हाला कार हवी आहे हं वीस जानेवारीला गाडी हवी आहे सर वीस जानेवारीला गाडी हवी आहे आणि साधारण सकाळच्या टाईमला लिघायचं आहे हो आणि आमचं घर वाघापूरमधे संभाजीनगर आहे तिथेच आमचं घर आहे